मी काही दिवसा पहिले ज्योती कंपनीचा मिक्सर घेतला होता तर तो मिक्सर खूप चांगला निघाला जसे दुकानदाराने सांगितलं होतं त्याहीपेक्षा त्याची क्वालिटी चांगली निघाली कारण की त्याचं इलेक्ट्रिसिटी कंजेशन कमी आहे आणि त्याची जे भांडी आहेत ते खूप मजबूत आहे आणि कुठल्याही प्रकारचं वस्तू टाकली तर त्यामध्ये केलं तर बारीक लवकर होतं जास्त गरम होत नाही आवाज खूप कमी राहतो म्हणजे जास्त जो खूप घर्रर्र आवाज येतो असा आवाज येत नाही तर त्याची क्वालिटी खूप चांगली आहे मिक्सर घरात लावलं तर माहिती नाही पडतं की मिक्सर चालू आहे की नाही आहे तर त्यामुळे त्या मिक्सरची क्वालिटी खरंच चांगली आहे कंपनी जशी म्हणते त्यापेक्षा ही खूप चांगलं वाटते सर्विस पण छान आहे आणि प्लॅस्टिक जे आहे त्याचं मजबूत आहे भांड्याची क्वालिटी पण छान आहे